नांदेड येथील जवळपास परिसरामध्ये निसर्ग सौंदर्यासाठी बऱ्याच जागा प्रसिद्ध आहेत जसे की काळेश्वर गार्डन काळेश्वर गार्डन यामध्ये काळेश्वर धबधबा देखील आपल्याला पहावयास मिळतो तिथे पावसाळ्याच्या पावसाळ्या पावसाळ्यामध्ये खूप रमणीय दृश्य आपल्याला काळेश्वर धबधब्यावरती पाहायला मिळतं तिथे अनेक प्रकारचे प पक्ष्यांच्या जाती आपल्याला ब पाहायला मिळतात अनेक विदेशातील पक्षी तिथे येतात तर आजूबाजूला खूप दाट जंगल आहे त्यात जंगला जंगलांमध्ये पावसाळ्यामध्ये खूप जास्त दाट धुकं पसरलेलं असतं तर तेथील तेथील अनुभव खूप सुखद असतो आणि तिथे तुम्ही नक्की भेट द्या